माझी अभिमानास्पद कामगिरी सांगायची झाल्यास मी एका साध्या सहकारी पतसंस्थेमध्ये माझी सतरा वर्षांची नोकरी जी मला कमी पगार असल्यामुळे नाईलाजास्तव सोडावी लागली व ज्या क्षेत्राचा मला कुठलाही अनुभव नव्हता अशा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी जाऊन नवीन असल्यावर असलो तरीही अतिशय चांगली कामगिरी केली गावोगावी बदली होत असतानासुद्धा मुलांच्या शाळा वारंवार बदलून त्या त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केले व लोकं व त्यांचे माझे आज बॉस यांचे सहकार्याने प्रमोशन घेत गेलो आणि माझी ही कामगिरी अतिशय चोखपणे बजावली याबद्दल मला अभिमान आहे